तर गोष्ट आहे पाच सप्टेंबरची ज्या दिवशी आमच्या कॉलेजचा आमचा सेकंड सेमिस्टरचा सर्वात आखरीचा दिवस होता आणि आम्ही त्या निश्चित केले होते की आम्ही आमचा कॉलेजचा आखरी पेपर झाल्यानंतर आम्ही कुठेतरी सहलीला जाऊ त्याकरिता आम्ही नियोजनदेखील केली होती नियोजनाची वेळापत्रक म्हणजे जसे आमचं कॉलेज्स वगैरे संपलं तेव्हा आम्ही सर्वजणांना का एकत्र मिळू एकत्र मिळालो आम्ही सोबतच एक पै पैसे काढू आणि पैसे काढल्यानंतर आम्ही ॲटोने म्हणजेच एखादे श ठिकाण म्हणजेच पवनारमध्ये आम्ही गेलो होतो तिथे आम्ही विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज केल्या आहे जसे की सायक्लिंग वगैरे म्हणजे सायक्लिंग सायक्लिंग वगैरे केली आहे त्यामधून आम्हाला बहुत काही शिकण्याजोगतं मिळालं आहे विविध प्रकारची नैसर्गिकं घटनेशी आम्ही जुडले आहो विविध प्रकारची झरणे विविध प्रकारची नद्या विविध प्रकारची नाली आणि विविध प्रकारचा असा वातावरणाशीे आम आम्ही जोडून घेतले आहे सोबतच आमची जी नियोजनाची जी प्रक्रिया होती त्यामध्ये आम्ही आमचा भोजन भोजन देेखील आम्ही ठरवलं होतं की आम्ही एवढे पैसे काढून आम्ही इथे इथे जेवणाकरिता जाणार आहे सोबतच त्यामध्ये विविध प्रकारचे आमचे खूप साऱ्या अशा मस्ती देखील झाल्या आहे खूप साऱ्या ॲक्टिविटीज झाल्या आहे ज्यामध्ये आम्ही खूप मजा केली आहे म्हणजेच तो तो जो तो पाच सप्टेंबरचा दिवस होता तो म्हणजे आमच्या कॉलेजचा सेकंड इयरचा आणि आखरी पेपराचा आखरी दिवस होता त्यामुळं आम्ही ते खूप मोठ्या प्र मो मोठ्या उत्साहाने साजरा केला